हलो नमश्कार मी भिळूळवरून सचिन तायडे बोलतो तुमच्याकडे हारा हार पाहिजे होते आम्हाला तुमच्याकडून नवरात्रीसाठी नऊ दिवसाचे नऊ हार पाहिजेत तर आपल्या कोणते फुलं आहेत हो काय मग आम्हाला नऊ दिवस नऊ दिवसाचे नऊ हार पाहिजे तर पहिल्या दिवशी एका एका एका एका फुलाचे हार लागतील हां एका एका जातीच्या फुलाचे तर एका एका एका हाराची किंमत काय राहील मग आता नऊ हार

नाही आपल्याला साधाच पाहिजे नऊ हार पाहिजेत नऊ जातीच्या फुलांचे हार पाहिजेत तसं पन्नास रूपयाच्या हिशोबानं बरं मग पोचायचं कसं मग म्हणजे आम्हाला यावं लागेल का तुम्ही याल तिथून आणतो हं हो का मग हो ना मग त्याचा चार्ज वेगळा लागेल काय बरं बरं बरं ठीक आहे मग